लग्नासारखा मोठा कार्यक्रम जेव्हा आमच्या इकडे राहता तेव्हा तर जेवा पाण्याची व्यवस्था करावं लागते पाहुण्यांसाठी प्यायसाठी स्वयंपाक करून त्याच्यासाठी भांडे धुवायसाठी अजून कसे कपडे वगैरे धुवायसाठी तर सगळ्या गोष्टीसाठी पाण्याची गरज पडते तर त्याच्यासाठी आम्ही सग्या पै सगळ्यात पहिले तर पाण्याचे ड्रमं घेऊन आणतो पाण्याचे ड्रमं आणले जाता आतमध्ये सगळ्यात मग तो पाण्याचे ड्रमं पहिले एकतर बोरिंगवरून नाही तर घरी जे नळ येतात तिथून ते ड्रमं भरून घेतो आम्ही जर त्याच्यातही पाणी कमी पडला तर पाण्याचे जे टँकर राहते स सरकारचे एन एम सीचे ते टँकर आम्ही बोलवून ठेवतो त्या टँकरनं कसं ते लवकर लवकर पाणी लवकर लवकर भरून होते आणि जास्त पाणी मिळते जर प्यायची व्यवस्था करायची राहिली तर त्या पातन्याच्या व्यवस्थेसाठी प्यायच्या पा तर आम्ही ड्रमं हे कॅनची ऑर्डर देऊन ठेवतो ते फिल्टरचे कॅन जे राहतात त्याची ऑर्डर दिली की कशी ते पटापटा पटापटा ते आणून सोडतात तर ते कसं आहे एकतर कमी किमतीमध्ये राहते वरून त्यात थंड पाणी चांगलं मिळते प्यायचं फिल्टरवालं पाणी मिळते तर अशी व्यवस्था आम्ही लग्नासारख्या कार्यक्रमात करतो आमच्याइकडे